मला त्याचा किझिली चांगला फायदा होत आहे कारण शिक्षणाने मला कळलं किंवा अभ्यास कसा करावा कोण्या वेळेत करावा आणि स्वतःचा सर्वांगीण विकास कसा करावा हे शिक्षण मला समजलं